गुड मॉर्निंग सर सर माले माझ्या सेक्शन संदर्भी काही विचारायचं होतं तुमाले सर माझं डीफार्मसी झालंय हां ह्यावर्षीच झालंय सर माले विचाराचं होतं मी आता का करावं चय नाही यायचंय पंधरा दिवसात माझी हॉस्पिटल इंडस्ट्री जॉब करायची इच्छा आहे हां हॉस्पिटल बिजनेस बी करायची इच्छा आहे बट अगदी बरोबर माले हॉस्पिटलाच चांगले लागते

कॉम्युनिटी फार्मसी नाही चालत का आणि मी हॉस्पिटल माले हॉस्पिटलच पाहिजे तर मी कसं करायचं सर माझे मतलब डीफार्म नंतर काय काय ऑप्शन आहेत माझ्याजवळ

सर माले सीनियर फार्मासिस्ट बनायचंय तर कसं करानी

धन्यवाद सर तुम तुमच्या माहितीने खूप मदत केली धन्यवाद सर ठीक आहे सर